फॅशन आणि सौंदर्य हे एकमेकांपासून काही वेगळे नाहीत हे दोघंही एकमेकांवर अवलंबून असतात फॅशन म्हणजे कुठल्या प्रकारचे कपडे युस करायचे आपला ड्रेसिंग स्टाईल कसला असला कसा असला पाहिजे आपण काय घालायला हवं आपण काय घालायला हवं आणि कसं राहायला हवं हे ह्याला फॅशन म्हणतात सौंदर्य म्हणजे आपण जे काही सौंदर्य प्रसाधने युज करत असतो की कुठल्या ड्रेसवर कुठल्या प्रकारची मॅचिंग जुलरी असा असायला हवी आपण काय वियर करायला हवं कुठल्या प्रकारचे दागदागिने घालायला हवे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या असतात त्यात एसटीएमची भू एस एसटीएमची भूमिका अशी म्हणजे एस टी एम हे एक नेटवर्किंग साईट आहे त्यात आपण तीही कंम्पुटरशी रीड कंम्पुशी कंम्पुटरशी रिलेटेड रिलेटेड आहे म्हणजे आपण कंम्पुटरवर सर्च करू शकतो का त्याबद्दलचा डेटा माहिती करू शकतो माहिती करू शकतो की फॅशन आणि सौंदर्य या दोन एकमेकांशी कशा जुळलेल्या असतात याबद्दल आपण त्या माहिती मिळवू शकतो एसटीएमवरून